हॅलो हां बोला बोला ना हां बरोबर हो हो इंटरिअर डिजाईनच्याच आमच्या फर्ममध्ये लागला आहे तुमचा फोन बोला की काय काम होतं अच्छा

तेच करायचं आहे बरं बरं ब घर आहे की फ्लॅटमध्ये आहे ते फ्लॅट आहे की बंगलो आहे काय आहे अच्छा हां ठीक आहे काही हरकत नाही तुम्ही माझं ऑफिस सातारमध्ये आहे पोवई नाक्याला तर तुम्ही येऊ शकता या एकदा आणि विजिट करा तर आमच्या इथे बरं झालं तुम्ही आम्हाला फोन केला वेगवेगळ्या स्कीम आता आमच्या इथे चालू आहेत आणि खूप छान पद्धतीने आमच्या इथे चांगलं मटेरियल वापरून तुमचं जे काही फर्निचर पण बनवलं जातं त्यानंतर जी डागडुजी जी आहे घराची ती चांगलं चांगलं चांगलं केमिकलयुक्त असं वापरून करून दिलं जातं अजून काय करून घ्यायचं आहे तुम्हाला हो हो हो नंतर साईड विंडोज असतील किंवा इतर तुम्हाला आणखीन नवीन सुविधा करायच्या असतील नवीन टाईपचं फर्निचर करायचं असेल जसं टी वीचं युनिट आहे किंवा काय आहे तर हो हो हे सगळंही आमच्याकडं अगदी रिजनेबल रेटला मिळू शकतं मॅडम कलरिंग वगैरे सुद्धा तुम्हाला आता आमच्याकडं तुम्ही एकदा आलात नाही की तुम्हाला दुसऱ्या कुठल्या ठिकाणी जायची गरज नाही तुमचं सगळं मटेरियल असेल किंवा प्लायवूड असेल तुम्हाला पाहिजे त्या डिझाईनमध्ये हर तऱ्हेचे तुमची जी काही इच्छा असेल त्या पद्धतीने बनवून दिलं जाईल आणि तुम्ही जर आमच्या ऑफिसला व्हिजिट केली तर आमच्यात सध्या दोन तीन फ्लॅट चालू आहे तिथे पण मी तुम्हाला व्हिजिट करायला नेऊ शकेन आणि तिथे कसं कामकाज चाललेलं आहे प्रत्यक्ष बघा म्हणजे तुम्हाला त्यानुसार आयडिया येईल हां हां हां पोवई नाका सातारा इथे यायचं आहे की तू तिथं आलात की मला फोन करा मग ऑफिसचा पत्ता सांगते मी तुम्हाला परत एकदा आणि पैशांची काळजी करू नका काही इंस्टॉलमेंटवरती पण आपण तुमचं काम करून घेऊ शकतो ओके हां बजेट म्हणजे आता तुमचा कितीचा एरिया आहे याच्यावरती डिपेंड राहील की तुमचं म्हणजे किती बाय कितीचं आहे किती क्षेत्रफळ आहे तुमच्या रूमचे दोन रूम आहे की तीन रूम आहेत मॅडम हो दोन आहेत का हां मग त्याच्यामध्येच आपण दोन रूम जरी छोट्या असतील तरी सुद्धा त्याचा आपण जो स्पेस आहे तो आपण अशा पद्धतीनी युटीलाईज करणार की तो असा वाढीव दिसेल आकर्षक दिसेल आणि बघता क्षणी तो अगदी मनात भरेल अशा पद्धतीने करून देणार आणि पैशाची तुम्ही अजिबात काळजी करू नका इंस्टॉलमेंटवर त्यावर तुम्हाला ते करून देणार ओके ठीक आहे तुम्ही सातारमध्ये आला की येऊन मला भेटा मला फोन करा ऑफिसला भेटा त्यानंतर पुढच्या गोष्टी सांगते मग तुम्हाला हां ठीक आहे ठीक आहे ओके चला हां बाय